भारत सध्या खूप मोठ्यामोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करतो आहे गेल्या काही वर्षांत पर्यावरणात झालेले अतोनात बदल आपल्याला दिसत आहेत आपल्या सभोवतालच्या परिसरातच आपल्याला ते जाणवून येतं की किती बदल झाला आहे आणि किती समस्यांना आपण तोंड देतो आहे अगदी आत्ताआत्ताचंच बघाल तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते आणि महापूर येत आहेत म्हणजे त फक्त पूरपरिस्थिती निर्माण होऊन ती टळते आहे असं नाही तर महापूर येतो आहे आणि त्यामुळे अनेक जीवितहानी होते आहे त्याचा प्राण्यांना त्रास होतो आहे न आपल्या निसर्गाला त्याचा त्रास होतो आहे आणि यामध्ये कुठे ना कुठेतरी आपलीच चूक आहे कारण आपणच प्लॅस्टिकचा वापर खूप करतो आहे किंवा आपण आपल्या नद्या स्वच्छ ठेवत नाही आहोत याच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते आहे आणि जंगलतोड ही आपली खूप पूर्वीपासूनची समस्या आहे इ आपण रस्ते बनवण्यासाठी घरं बनवण्यासाठी बिल्डिंग्ज् बनवण्यासाठी आपण अनेक झाडं तोडतो जंगलतोड करतो पण त्या दूरदृष्टीनं विचार करून आपण त्याचा लांबचा परिणाम जाणून घेत नाही झाडं झाडं तोडल्यामुळं जंगलतोड केल्यामुळं आपल्याच पर्यावरणावरती त्याचा खूप वाईट परिणाम होतो आहे आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची कंडिशन निर्माण होते आहे हा फक्त भारताचा प्रश्न राहिलेला नसून खरंतर आता वैश्विक प्रश्न झालेला आहे पण आपल्या भारतामध्ये अने भरपूर लोकसंख्या असल्यामुळं आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात हा प्रश्न आपल्याला जाणवून येतो त्यामुळे रस्ते बनवताना झाडं न तोडता ते आपल्याला बनवता येतील का याच्यावरती उपाय शोधणं हे आप आ आपलं काम आहे आप आत्ता ऋतूंमध्ये किती बदल होतो आहे हे आपण बघतो आहे तो पर्यावरणीय समस्यांचाच एक भाग आहे आता हिवाळा राहिलाच नाही आहे फक्त उन्हाळा आणि पावसाळा हेच ऋतू आपण बघतो आहे आणि तो पावसाळा इतक्या भयानक द रीत्या आपण अनुभवतो आहे की पूर आल्यानंतर ती तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास होतो आणि उन्हाचासुद्धा आपल्याला सगळ्यांना खूप त्रास होतो आहे उष्माघाताने होणारे मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे आपल्याला त्वचारोग व्हायला लागले आहेत अनेक त्याच्यामुळे हा सगळा या सगळ्या पर्यावरणीय समस्या न्ना तोंड तोंड देणं खूप अवघड होत चाललं आहे आणि समुद्रां मधल्या भरतीचं ओहोटीचं प परिणाम असू देत किंवा टेकड्या डोंगर यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या लॅ स् लँडस्लाईड्स आहेत म्हणजे जे खाली राहणाऱ्या गावांना त्याचा जो त्रास होतो आहे जेव्हा दगड दगड कोसळत आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत यांना यांचा सामना करणं आता खूप अवघड झालेलं आहे या पर्यावरणीय समस्यांसाठी आपणच त्याच्यावरती उपाय शोधणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण आपण प्रत्येक दिवशी जे काही काम करत असतो त्याचा आपल्या निसर्गाला त्रास होत नाही आहे ना ह्याचा आपण विचार केला पाहिजे जसं की आता सस्टेनेबल डेवलपमेट अर्थात शाश्वत विकास याच्याबद्दल आपण बोलतो की आपण जेव्हा डेवलपमेंटकडं जातो आहे आपण विकास करतो आहे तेव्हा आपण त्या विकासाचा आपल्याला फायदा होत होतो आहे हे बरोबर आहे पण त्या फायद्यासोबतच आपण इतर कुठल्या गोष्टींचं मुख्यतः निसर्गाचं नुकसान करत नाही आहे ना हे आपण बघितलं पाहिजे तर ह हे जर आपण बघत गेलो तर आपलं पर्यावरणीय समस्या थोड्या आटोक्यात येण्याचा संभव आहे आता शेतं मातीसुद्धा इतके बदलले आहेत की सुपीक माती ही दिसतच नाही आणि त्याचा आपल्या आपण जे खातो अन्न त्याच्यावरती फरक पडतो कारण जितकी सुपीक माती तितकं चांगलं पीक जर मातीच सुपीक नसेल तर पीकही चांगलं येणार नाही आणि आपल्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होतो सतत बदलणाऱ्या ऋतूंमध्ये सतत येणाऱ्या सर्दी खोकल्याच्या साथी त्वचारोग असतील हे सगळे वाढत चालले आहेत त्याचं कारणच हे आहे की पर्यावरण समस्या वाढत चालल्या आहेत आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावरती चांगले उपाय शोधून निसर्गाची हानी रोखली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला आणि आपल्या पृथ्वीला आपली माता मानून त्याच्यावरती काम करणं महत्त्वाचं आहे